पशुपालनाबाबतीत जर म्हटलं तर शेतकऱ्यांना म्हणजे ज्या पशुंची गरज असते जसं कोंबड्या बैल गाई बकऱ्या तर ते हे सगळे जनावर पाळतात म्हणजे जर शेतकऱ्यांबद्दल म्हटलं तर त्यांच्या खायप्यायची सोय ते अशाप्रकारे करतात की जे चारा खाणारे पशू असतात तर ते त्यांना सोडून देतात म्हणजे आसपासच्या शेतात जे ही तणकट वगैरे आपण म्हणतो तर ते खायला जातात तर त्यामुळे असं होतं की तणकट पण ते खाऊन टाकतात आणि शेत शेतकऱ्यांना शेतीमध्ये पण मातीला पण कोणता म्हणजे त्रास होत नाही तर अशा एक गोष्ट आहे ती आणि तसंच जर माझ्या पाळीव प्राणीबद्दल म्हटलं तर मी माझ्या पाळीव प्राणीला नेहमी माझ्यासोबतच घेऊन जाते जर कोणत्याही गावाला वगैरे जायचं असेल कारण की जितकी त्याची काळजी मी घेते मला नाही वाटत की कोणी दुसरं इतकी काळजी घेऊ शकेल किंवा जर माझ्या परिवारामधून कोणी सोबत असेल तरीही मला काही अडचण नाही पण जर कोणी नसेल तर मग मी सोबतच घेऊन जाणं हे चांगलं ठेवते आणि प्राण्यांबाबत मी एक वाईट घटना अशी बघितलेली आहे की एक कुत्रं रात्रीच्या वेळेस म्हणजे अचानकच एका ट्रकखाली आलं होतं आणि त्याचं शव म्हणजे रस्त्यावरच पडलेलं होतं तर लोकांना गाडी चालवता वेळेस हॉर्न दिला हवा हॉर्न दिला पाहिजे पण ती चुकी तसं म्हटलं तर कुत्र्याची होती की रस्ता बरोबर क्रॉस केला तर पाहिजेच होता म्हटलं तसं तर पण जेही असं ही एक खूपच वाईट घटना आहे